हॅलो हां कुठे आहेत ओ तुम्ही नाही नाही अहो ते आपल्याला चाललं होतं ना मुरुडेश्वर न ते जायचं हां मग ते आता आपल्याला रिजर्वेशन करावं लागेल रिजर्वेशन मिळेल का

हां मग हां मग परत तिथं आपल्याला राहायची सोय कशी होईल आपल्याला एक पाच दिवसाचं करावं लागेल ना ह म्हणजे हां गोकर्ण हंपी आहे ना जवळ हां आपल्याला गाडीनी जाता येणार नाही आपल्या स्वतःच्या गाडीने नाही जाता येणार हां ट्रेन बर

हो ना मग आपण काय सनकोट घेऊ हां चालेल पण पावसाळ्याचं समुद्रावर भरती वगैरे असते

हां हां हां तेच मग आपल्याला हॉटेल वगैरे चांगले मिळायला पाहिजे आहेत आपली काही माहीत नाही तिकडची आपल्याला हां ब हां बर आणि मग तिथ नं मग हंपीला तर मग चार दिवसात लागतात म्हणे सगळं बघायला हंपी पूर्ण तिथं सगळं ते पंपा सरोवर आहे किशकिन हां हां हां हंपीला पाच दिवस लागते मुर्डेश्वरला काय एक दिवस पुरतो आणि गोकर्णला दर्शन घ्यायचं जरा तिथं एखादा मुक्काम करायचा हं हां जाताना एक दिवस बरोबर घेऊन जाऊ आपण एक दिवसाचं नेता येईन हां हां हो बरोबर आहे हो हां